भारतीय चित्रपट आणि संगीताबद्दल तुमचे काय मत आहे तुम्ही कोणत्या प्रकारचे सिनेमे किंवा मालिका पाहता आणि तुमचा आवडता अभिनेता किंवा अभिनेत्री कोण आहे तुम्हाला कोणते चित्रपट गीते सर्वात जास्त आवडतात आम्हाला तुमच्या आवडत्या गायकाबद्दल सांगा भारतीय चित्रपट म्हणजे सिनेमा सृष्टीतला चित्रपट त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची संगीत दिला वेगवेगळ्या पद्धतीने सादरीकरण केले जाते मी जास्त करून मराठी सिनेमा बघते मराठी सिनेमामधे स्टोरी असते आणि चांगलं महत्व फालतूपणा असा काही नसतो मग ह्या बघायला गेलं मला बहुते आवडते अशी नाही पण एक मला वर्जन ते आवडतं मी ते म्हणजे असे म्हणून मला हा तो संगीताबद्दल गायकाबद्दल